शिकलेली माणसं सभ्य आणि नियम पाळणारी असतातच असं मला वाटत नाही कारण बरेच वेळेला आपल्याला बाहेर वावरताना सुद्धा असं दिसतं की सुशिक्षित माणसंसुद्धा अशिक्षित माणसासारखी काही चुका करतात आणि ती काही वेळेला असभ्य देखील किंवा नियम न पाळणारी देखील असतात अगदी एस टीतून जाताना सुद्धा हे पाहायला मिळतं किंवा बाहेर समाजामध्ये इतर ठिकाणी वावरताना सुद्धा आपल्याला असं दिसतं त्यांच्या तोंडात असभ्य असं अशा शिव्यासुद्धा असतात त्यांचं नियंत्रण सुटलं की ते शिव्या चारचौघात द्यायला सुद्धा ते मागपुढं बघत नाही किंवा थुंकण्यासारख्या ज्या सवयी आहेत या सवयी याच्यामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित असा काही फारस भेद राहिला आहे असं काही वाटत नाही आणि त्याच्यामुळं बोलताना घरामध्ये वावरताना किंवा घरामधल्या स्त्रियांना स्त्रियांशी वागताना हे सभ्यता ही दिसतेच असं नाही आणि त्याच्यामुळं शिकलेली माणसं सभ्य आणि नियम पाळणारी असतात असं मला मुळीच वाटत नाही